गणपती इलेक्ट्रॉनिक्स शॉप हा सर मला विचारायचं होतं आपल्याकडे फ्रीज अवेलेबल आहेत का सर

दोन्ही पण बघू सर पण कंपनी कुठली चांगली सर

जे सर्वात बेस्ट कंपनीज असल ते दहा हो का त पैसे प भरपूर लागते सर त्याला बरं बरं सर त्याच्यावर डिस्काउंट वगैरे काही देणार नाही का सर तुम्ही बरं किती वाजेपर्यंत चालू असतं आपलं शोरुम शॉप किती वाजेपर्यंत चालू असते रात्रीचे येऊन भेटावं लागेल ना बरं काही सुविधा वगैरे बरं बरं ठीक आहे सर येऊन भेटते मी तुम्हाला संध्याकाळी